आणि सगळ्यात महत्त्वाचा एक गोष्ट आहे हिंदू धर्मातलीच काही अशी मंडळी आहेत जे प्रसिद्ध व्यक्तीची गोपनीयता ठेवत नाहीतं कसं काय तर ते त्यांनी विचार केलेलं असते की हे आपल्या पुढे इतका कसं काय निघून गेलेलं आहे आणि त्याला त्याची बदनामी करण्या्साठी हे असे भाष्य क करण्यात येते त्या प्रसिद्ध व्यक्तीबद्दल त्यामुळे आपण विचार करायचा प्रसिद्ध व्यक्ती ही श चांगली आहे का नाही आहे ह्याची विचार करायची क्षमतासुद्दा भगवंताने आपल्याला अंगीकृत केलेली आहे त्यामुळे कुठलीही अफवा फ पसरवायची नाही किंवा कोणालाही काहीही बदनामी सांगायची नाही पण हे सध्याचे हिंदू धर्मातले काही मंडळी स्वतःहून पुढाकार घेऊन अशी बदनामी करायचा आ काटो काटोकाट प्रयत्न करत आहेत त्यामुळे आपण विचार करून मगच विश्वास ठेवायचा कोणत्याही प्रसिद्ध व्यक्ती असो उदाहारणार्थ आता मोदी झाले त्याच्यानंतर रतन टाटा झाले हे जे सगळे आहेत तर हे सगळे ह्या परिस्थितीतून गेलेले आहेत तर तिच्यामुळे आपण बघा